हां स्वाती बोलत आहे का काय म्हणते तब्येत वगैरे ठीक आहे झाली का कामं वगैरे का मुलांना सुट्टी शाळेची सुट्टी वगैरे लागल्या का हो काय काही ट्युशन वगैरे अगं माझ्याकडे पाहुणे येत आहेत तर मला पुरणपोळी बनवायची होती म्हणून मी म्हटलं काही थोडी आयडिया सांगते का बुवा मला कशी बनवायची काय बनवायची म्हणून मी तुला कॉल केला होता हो हो तर सांग बरं मी लिहूनच घेते मग रेसिपी तर अशी आहे प तरी सात आठ आहे सात आठ

बरं बरं त मग काय करावं लागेल त्याच्यासाठी

कुग मग शिट्ट्या किती होऊ द्यावं लागेल मग किती शिट्टी होऊ द्यावं लागेल हां हां त्यात थोडे तांदूळ वगैरे टाकायची का मग हां हां

हां हां हां मग थंड झालं की मिक्सरमधून काढावं लागेल साखर वगैरे टाकायला लागेल ना मग हो का

हां हां हां चांगला लालसर वगैरे येऊ द्यावा लागेल ना पहिले

हां हां हां बारीक काढावा लागेल चांगला पेस्ट हां हां हां हं हां हां हां हां हो मग पोळी करून लाटायची छान हां हं ठीक आहे तेच विचारायसाठी मी फोन केला होता का कसं बनवायची बा पुरणपोळी तर म्हणून ते इचारायसाठी मी फोन केला होता

ट्यूशन वगैरे चालू आहे मुलांची हो का हो